पूर्वीच्या काळामध्ये महिलांना काहीही संधी नव्हती कन त्या खेळाबद्दल काच्याबद्दल फक्त तिला महिलाला घरामध्येच ठेवायचे तसं की तिच्या नशिबात होते पहिले चूल आणि मूल हे दोनच कार्य होते तिच्यासाठी तिला कोणते खेळ नाही कार्य नाही कोणते काहीही कार्य करू द्यायचे नाही त्याच्या हातानी पण आता काळ बदलत गेलेला आहे तसेच ते काळ म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे हे काळ स्त्रियांसाठी खूप चांगले दिवस आलेले आहेत आता बघत तसे बघत पाहिलं तर आता माणसांपेक्षा ही स्त्रिया चांगली कार्य करत आहेत माणसांपेक्षा जास्त क्रीडामध्ये घुसत आहेत कोणतेही खेळ त्यायला म्हटलं तरी खेळताता मो माणसांपेक्षा तर कोणतेही खेळ चांगली खेळतच आहेत आता स्त्रिया पण तसं आता काही स्त्रिया तर आकाशात पण गेलेल्या आहेत काही प्रधानमंत्री राहिलेल्या आहेत तसेच